राज्यामध्ये प्रवास करताना आपल्याला आपली सुरक्षा घेण्यात आली पाहिजे कारण आपली सुरक्षा आपल्याच हातामध्ये आहे तसंच आपण कुठे जातो जसं आपण ब्र बसमध्ये जातो तर आपल्याला गेटसमोर बसच्या गेटसमोर उभे नाही राहू शकत कारण चोरीची भीती असते आपल्याला कोणी पण येऊन आपल्याला आपली चोरी करू शकतात डकेती टाकू शकतात आपल्याला आणि भीडभाडच्या स्थानमध्येच गहने घालून सोन्याचे गहने घालून नाही घा नाही जाऊ शकत कारण ते लोक आपल्याला डाका टाकू शकतात आपली चोरी करू शकतात आपले गहने छीनून पडू शकतात ते लोक जसं आपण हॉटेलमध्ये जातो तो हॉटेलमध्ये आपण आपली जास्त पर्सनल इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत ते कधी पण फ्रॉड होण्याचा धोका असते तसंच पुलिस स्टेशनमध्ये पण जाण्याची भीती टाळू शकत असतो आपण कारण तिथे चोट लोक असतात डकेती लोक असतात आपल्याला ते त्याची भीती असते तसंच आपण भीडभाडच्या जाग्यामध्ये जाण्याचा पाडू शकतो